लहान असताना लहानपणी बरेच खेळ खेळलेले आहेत त्यानंतर असे खेळ जे आहेत ते त्या वेळेला आम्हाला समजायचे नाही की हे खेळ का खेळत आहो फक्त खेळ खेळायचं म्हणून त्या वेळेला खेळत होतो पण त्या खेळामागची भावना काय आहेत ते खेळ का खेळतो आहोत हे नंतर कालांतराने जेव्हा समजायला लागलेलं तर त्या वेळेला त्या खेळा प्रती खूप आवड निर्माण झालेली तर असेच काही खेळ जे आहे ते मी खेळलेली आहे दोरीवरच्या उड्या हा जो खेळ आहे हा खेळ मला खूप आवडतो मनापासून आणि हा खेळ मी खेळलेली आहे जेव्हाही स्पर्धा होतात आमच्याकडे त्या वेळेला मी हा खेळ खेळते आहे कारण की दोरीवरच्या उड्या ह्या खेळामध्ये जेव्हा आपण हा खेळ खेळतो तर दोरीवरती आपल्याला त्या उड्या घ्यायच्या असतात याच्यामध्ये आपल्याला एक विश्वास असतो आणि आपले कॅपेसिटी काय आहे शारिरीक क्षमता काय आहे तेही आपल्याला दिसून येते आणि आपण किती स्ट्राँग आहोत आणि यामध्ये आपण किती पुढे जाऊ शकतो किती जास्त उड्या घेऊ शकतो हे दिसते आणि लोक ज्या नजरेने आपल्याला बघतात की ही आता जिंकेल ही आता जिंकेल तर ते एक बघायला खूप रोमांचक वाटते आणि तो आनंदाचा क्षण खूप महत्त्वाचा असतो तर त्याच्यामुळे मला हा खेळ खेळायला खूप आवडतो कारण ह्याच्यासोबत माझ्या काही भावनिक दृष्ट्यापण जुडलेल्या आहेत भावनिक गोष्टी आणि हा खेळ मला अर्थपूर्ण वाटतो आहे आरोग्याच्या दृष्टीने त्याच्यानंतर आपल्या शरीराच्या दृष्टीने सुद्धा हा खेळ मला महत्त्वाचा वाटतो